लग्नासारख्या मोठ्या समारंभात जर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची असेल तर मोठ्या मोठ्या आपण टाक्या बोलवत असतो लग्नामध्ये आणि जेवढं व विचार करू त्याच्या दुप्पट पटीने आपण त्याची स्वच्छता राखायला राखायला पाहिजे आणि आणि राखतो पण आपण राखायला पाहिजे आणि राखायला पण हवी कारण की पाण्यामुळेच वेगवेगळे आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि आणि सर्वच लग्नामध्ये आपल्याला ते स पाहायला मिळते